पाच पाच दोन हजार दहा पाच सहा दोन हजार अकरा अकरा पाच दोन हजार बारा आठ पाच दोन हजार तेरा नऊ एक दोन हजार चौदा तेरा पाच दोन हजार पंधरा